आमच्या तरुण पिढ्यांमध्ये सांस्कृतिक पद्धतींचं एकदम तंतोतंत पालन होत नाही असं मला वाटतं अनेक प्रथा परंपरांमध्ये मॉडिफिकेशन करून त्या गोष्टी केल्या जातात शॉर्टकट्स वापरले जातात अगदी तशाच तशा कुठल्याच गोष्टी नाही घडत आणि मला पर्सनली असं वाटतं की असं घडणं योग्य नाही आहे त्या जशा प्रथा परंपरेप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे तशी मला तरी वाटतं त्यामुळे पुढे पुढच्या पिढींना त्या सगळ्या गोष्टी माहीत होत नात आणि ते माहीत न झाल्यामुळे आपल्या आपला जो इतिहास आहे आपले आपली जी संस्कृती आहे ती पुढे तशाच तशी नाही जात आणि प्रत्येक प्रथेमध्ये प्रत्येक संस्कृतीमध्ये एक ती गोष्ट तशीच काय याच्यामागे काहीतरी कारण असते त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी शॉट्स शॉर्टकट्स वापरले किंवा काही चेंजेस केले तर ते तशाच तसे पुढे नाही जात त्याच्यामुळे तरुण पिढीचा काही काही वेळा गैरसमजही होतो त्यामुळे ती गोष्ट तशाच तशेच पुढे गेली पाहिजे असं वाटतं मला